तुम्हाला फिरण्याची आवड आहे तर आजपर्यंत तुम्ही कोणकोणत्या ठिकाणांना भेट दिलीये आणि या पुढे भेट द्यायला कुठली ठिकाणं आवडतील मी साधारणतः कोकणामदे तर दरवर्षीत जाते वर्षातून चार वेळा जाते तर पूर्ण कोकन हा भाग मी सगळा पूर्ण पाहिलेलाय म्हणजे कसं गाम साधारण गाडीनेच आम्ही प्रवास करतो कोल्हापूरला जायचं कोल्हापूरवरून सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग पाहून नंतर मा मालवन सिंधुदुर्ग मालवनला शिवाजी महाराजांचा किल्ला कुनकेश्वरचं देऊळ आणि त्याणंतर गोवा गो गोव्या गोव्याचा पो पोर्तुगीजचे प्लेसेस आहेत पुन्हा काही बरेचसे बरेचसे बीचे आहेत ते फिर आम्ही तर फिरलेलोच आहोत त्याच्यानंतर मुरडेश्वर एक असा चांगला अथंक समुद्र किनाराय तोही छानए बघण्यासारखं आणि मला तर वाटतं की प्रत्येकानी कोकणात गेलंच पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त मी बरीचशी देवस्थानं केलेलीय शिर्डी शनी शिंगनापूर अक्कलकुटस्वामी तर तिकडे आम्ही जातो आणि जवळजवळ दोन तीन दिवस त्यांच्या आश्रमात फ्री तिकडेच राहतो थोडंसं महल असं वेगळं असतं वेगळं म्हणजे असं भक्ती भक्तीलाच असतो सगळं भक्तिभावाने सगळे लोकं एकमेकाशी बोलत असतात त्यामुळे मला ते फिरनं खूप आवडतं आणि हा फॉरेनची ट्रीप माझ्याकडून फक्त ताजकनची झालीय तर ताशकन पण लहल लालबादूर शास्त्रीन जेने जो कर केला त्यांचं तिकडे स्टॅच्यू आहे तो पाहण्यामदे त्यांच्या तिकड तिकडे मनजे खूप गरीबी आहे पन त्यातूनही लोकं म्हणजे अतिशय करतात एकोणीस वर्ष झाली होती तेव्हा मी गेली होती तेव्हा ताजकन स्वतंत्र झालं ताचकनंतर उचबेकीसन कजागिस्तान ह्या नियरबाय एरियाना आम्ही भेट दिली आणि खाणं पिनं तिकडे म महाराष्ट खाणवा जास्त करून मिळत नाई चपाती वगरे नसते पण मो पोर्तुगीस्टाईलचे मोठे मोठे पाव असतात जेवणाला फारशी चव नसते पण तिकडचं जे कोरीव काम इवन रेस्टॉरंट पण बघूनच पोट भरलेलं असतं ॲक्च्युली जेवणामधले काही ठराविक पदार्थ असतात ते आपण खाऊ शकतो